हां हॅलो बोला हां बोला हां नमस्कार होय होय होय बरं हां बोला हो आहेत ना तुम्हाला क कसं कुठचे हे पाहिजे होते कुठचे किती एच पीचे पाहिजे होते पावर विडरमध्ये पाच एच पीपासून सुरू होतात पाच एच पी आहे सात एच पी आहे आठ आहे हां आता पाच एच पीचा आहे तो तुम्हाला एक पंच्याण्णव हजारपर्यंत मिळतो त्याच्यामध्ये कंपनीवर पण डिपेंड असतो कुठची कंपनीचे घेतात आता आमच्याकडे किसानक्राफ्ट आहे किर्लोस्करचे आहेत त्यानुसार त्यांच्यामध्ये एक दोन हजारचं वगैरे असं डिफरन्स आहे प्राईजमध्ये हां हो मंगळवार सोडून बाकीच्या दिवशी चालू असतं सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री आठपर्यंत हो हो आहेत ॲवेलेबल हो हो हो सगळे तिथे हां हां आहे ना आमच्याकडं आहेत हो आहे ना पावर हो हो पावर टीलर पण आहेत आमच्याकडे ते पण आहेत आमच्याकडे आता पावर टिलर घेतला तर त्याच्यामध्ये एक तेरा एच पीपासून सुरू आहे जर जर तुम्ही तेरा एच पीचा घेतलात तर ते जरा एक लाख ऐंशी हजार वगैरे अशी त्याची प्राईज आहे हां तो आमच्याकडे मित्सुबीसी आहे किर्लोस्कर आहे ह्या दोन्ही कंपन्यामध्ये ॲवेलेबल आहेत सध्या त्याच्यामध्ये तेरा एच पीमध्ये आहे पंधरा आहे दहा एच पीमध्ये आहे असे आहेत आमचे हो ते पण ठेवतो आम्ही हो हो हो हां आहेत ना आता आता सध्या लागणारे सगळे बिया वगैरे आहेत आमच्याकडे सगळे अवेलेबल आहे हो हो हो हां हां हां हो आहे ना डिस्काउंट आहे डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला हो हो

हां ठीक आहे ना या ना मग तुम्हाला कुठचं मशीन वगैरे काय पाहिजे आहे ना ते मग तुम्ही बघू शकता इथे मशीनरी कुठची काय पाहिजे कुठचं हे पाहिजे ते त्या त्या कंपनीचा तुम्हाला मग डिस्काउंट दे देऊ आपण कसं काय डिस्काउंटचं काय ते हां हां हो हो हो हो मग तुम्ही या ना इथे दुकानावर एक दिवस या तुम्ही मग मी तुमाला सगळी सविस्तर माहिती देतो त्याची दुकाना याची मशीनरीची किती कसं काय आहे ते आणि त्याच्यावर डिस्काउंट पण किती भेटेल कसं काय भेटेल ते त्याची पूर्ण नंतर कसं त्याचं यूज कराल काय व्हाल ती सगळी तुम्हाला माहिती दिली जाईल हो हो हो सगळं माहिती पुरवणार आणि आमच्याचकडे जी मशीनरी तुम्ही घेऊन जाल ना त्याची सर्व्हिस पण आमच्याचकडे मिळते तिथे तुम्हाला पण बाहेर कुठे जायची गरज नाही सर्विससाठी पण

हां चालेल हो चालेल चालेल या या गुरूवारी शुक्रवारी आमचं चालूच असतं फक्त मंगळवार सोडून कधीही या मंगळवारचं फक्त बंद असतं हो हां हो हो चालेल चालेल थँक्यू हां हां